योगासने केल्यानंतर तुम्हाला अधिक चांगले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभले आहे का याचे उत्तर हो आहे कारण की मला योगासने केल्यामुळे माझ्या जीवनात खूप जास्त परिणाम झाला आहे मला त्यादिवशी म्हणजे ज्या दिवशी मी योगा योगासने करत नाही त्यादिवशी माझा दिवस खूप आळस आळसवाणा आळसवाणा किंवा कंटाळवाणा जातो पण ज्या दिवशी योगासने करतो तो म्हणजे आनंदाने भरपूर जातो त्यामुळे मला माझी वेगवेगळी चिडचिड होत नाही खूप शांततेने मी कोणत्याही कामाला सामोरे जाते आणखी मला जर काही नवीन काम मिळाल तर मी खूप आनंदाने खूप जोमाने ते काम करते आणि त्यासोबतच माझं पूर्ण दिवस दिवसभर मला काही ना काही ऊर्जा प्राप्त होतच राहते त्यामुळे माझ्यासाठी योगासने हे खूप सकारात्मकतेने काम करते त्या त्यातून काही मला नकारात्मक कधीच मिळाली ना आणि खास करून माझ्या मानसिक स्थितीसाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण की माझं जे रोजचं जे अभ्यासाच्या रे धकाधकीचं जीवन आहे त्यामुळे सतत मी त्या ट्रेस त्या ताणदाय ता त्रासदायक वातावरणात असतं तर त्यामुळे मला एक म्हणजे आरामदायक जी गोष्ट आहे तर ती योगासनामुळे प्राप्त झाली आहे तर एक खूप चांगला म्हणजे अनुभव आहे योगासने केल्यामुळे